हॅलो अं पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधन अकोला मधून अं अर्चना मॅडम बोलताय का तुम्ही अं मॅडम नमश्कार अं मी काशीबाई बोलते आहे अं मॅडम मला अं माझ्या मुलाची ॲडमिशन करायची होती एलकेजी ला सेकंड स्टँडर्डला तर अं मॅडम आपल्याकडे ॲडमिशन्सची मला थोडी प्रोसेस विचारायची आहे त ते सांगू शकाल का की कशा प्रकारची प्रोसेस आहे आपल्याकडे

हां अच्छा मंथली पाच हजार येणारए फिज अच्छा

अच्छा आईवडिलांच दोघांच पण आधारकार्ड पाहीजे ओके हां

अच्छा इन्कम सर्टीफिकेट पण लागणार आपल्याला

अच्छा

अच्छा हां अं मॅडम आपल्याकडे आता ॲडमिशन सुरू आहेत न अच्छा ठिकए तर मी की नी मी मंगळवारी आपल्या शाडेमधे येते आणि बाकिची जी ॲडमिशनची जी पुढची प्रोसेस आहे ती आपल्या इथे येऊन मी ती पुर्ण कम्पलिट करून घेते चालेल न मॅडम अं टायमिंग काय आहे मॅडम आपल्या शाळेचा अच्छा ठिकए त मंग मी अं नाईन टू ट्वेल्वच्या मधामधे अं मी येते मी आपल्या शाडेमधे मॅडम मग आं मॅडम तुम्ही पण भेटाल ना शाळेमधे ठीक आहे

ठिकए मॅडम चालेल चालेल तर मी मग मी मग मंगडवारी आपल्या शाडेमधे येऊन भेटते मॅडम थँक यू मॅडम